हां हॅलो हां मॅडम तुम्हाला कोणतं लोन पाहिजे होतं हां हां हां हां तर कशा म्हणजे लोन पाहिजे आहे नी आणि तुमच्यापाशी काय आहे म्हणजे कागदपत्रं काय आहे हां हां तुम्हाला पर्सनल पाहिजे की बिझनेस पाहिजे बिझने पर्सनलसाठी बरं

हा हा अप्लाय तुम्ही लोन बिझनेससाठी केला होता का हो का हा हा हो का बरं बरं हां हां हो हो का हा चालू झाला पाहिजे हा आ तुमच्यापाशी डॉक्युम कशाबद्दल आहे बिझनेस

हो का नाही नाही पहिले आहे ना ते आम्हाला ते कळवावं लागते ना असं आहे ना ते

हां किती द्यावं लागते कशाप्रकारे तुमचा बिझनेस चालते कोणता आहे याबद्दल सगळी माहिती पाहिजे ना आम्हाला मॅडम हां तर आम्ही तुम्हाला मग लोन देऊ शकतो

हां कशाबद्दल हां हां हां हां आम्ही तर कितीही देऊ शकतो हो दहा दिवसांत दहा दिवसांत होऊन जाईल तुमचं हां नाही नाही तुमचे कसे डॉक्युमेंटवर अवलंबून असते ना डॉक्युमेंट क्लियर असेल तर तुम्हाला लोन मिळेल हां हां हां हां आणि डॉक्युमेंटमध्ये काय काय आहे मॅडम तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड हां सप्याक हा आय तुया बॅलन्स आर्टन शीट आहे का बॅलन्स शीट कितीचे आहे मागच्या वर्षीची हां किती लाखाची आहे बॅलन्स शीट हां तुमची हां मॅडम चार लाखांवर मग तीन लाख नाही भेटत ते कमी होतील ना आणि गॅरंटर दोन हवे आहेत हो हो हो हो हो हो बरं बरं आता तुम्ही आहे ना हां हां तुम्ही आहे ना प्रत्यक्ष आता बँकमध्ये भेटायला या मग तुम्हाला क्लिअर माहिती मिळून जाईल हो हो हो हो ठीक आहे मॅडम आ हो हो हो हो ओके मॅडम